अगं इथे जायचं होतं मुंबईला दर्शनाला

तर माझ्यापण आरवला सुट्ट्या लागलेल्या आहे त कधी जायचं मग प्लॅनिंग करावं लागेल ना माझ्या घरची फॅमिली तुझ्या घरची फॅमिली आणखी कोणी घ्यायचं असेल तर घेऊ शकते तिथे छान तिथे छान मुंबईला खूप सारं आहे न मार्केट पण छान आहे हा ज्वेलरी पण स्वस्त मिळते आणि साड्यांचं वगैरे हा सिद्धिविनायकचं हा मंदिर पण आहे आणि ट्रॅव्हल्स वगैरे करायची का मग ट्रेननीच जायचं हो सगळे मिळून आणखी कोणी ये येत असेल तर घेते का हो आणि आणखी काय काय आहे तिथे मार्केट हो आणि ज्वेलरीचं पण स्वस्त आहे म्हणते छान ज्वेलरी वगैरे घेऊन येऊ तिकडून आणि आणखी बीच वगैरे बीच समुद्र हं हो हो काकू काकू पण येतो म्हणते ते

आता कधी जायचं मग ठीक आहे ना मग मी प्लॅनिंग करते आणि सांगते यांना वगैरे विचारते हं आणि काय आणखी काय काय आहे तिथे

हं सिद्धिविनायक मंदिर हं जाऊ न तिथे पण जुहू जुही जुही बीच पण आहे हा हा हा ठीक अच्छा आणि मार्केट खूप छान आहे म्हणते तिथे हं हाजी हाजी अली हाजी अली हा हा हाजी अली दर्गा हा हाजी अलीचं दर्गा पण आहे प्लॅनिंग करू मग तिथे हं बरं ठीक आहे न मग सांगते मी